माझ्या आयुष्यातला एक हे आहे किस्सा आहे तो मी सांगतो की बा माझ्या आयुष्यावर कसं राय हे झालं होतं मी ज्यावेळेस दहावी वर्गात शाळा शिकत होतो तं त्यावेळेस काही अभ्यासाची किंवा काही लक्ष नव्हतो देत आणि घरचे पण मला बोलत होते की अभ्यास कर अभ्यास कर पण मी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि मग ज्यावेळेस परीक्षा आली परीक्षेला बसलो ओतो त्यावेळेस सर्व पोट्टे पेपर लिहित होते पण मला काही ते समजेच नाही ते पेपरमधलं काय कोणता प्रश्न लिहायचे काय लिहायचे तर मी फक्त इकडेतिकडे पाहतच राहो पोट्टेचे तोंडं मग निकाल आला निकालमध्ये मी फेल झालो आणि मग सर्व मला घरचे बोलत जात अभ्यास नाही केला हे नाही केलं ते नाही केलं मी अभ्यास त्याच्या पुढच्या वर्षी अभ्यास केला फुल आणि मग मी दहावी पास झालो माझ्या घरचे पण खूष झाले